हॅलो पेंटर बोलत आहात का मला होम कलर करायचं होतं तर कलर ऑप्शन काय काय आहे आपलं आपल्याजवळ तरी पण बेस्ट कोणता राहते एशियन राहते की आणखी कोणता राहते मला असं पाहिजे होतं की आपलं दिवारवरती आपण काही लिहिलं तर इथे स्वाईप केल्यानंतर पुसून जायला पाहिजे तसं पेंट असेल का आणि तसे कलर्सचं कोणकोणते असतात तरी पण अट्रॅक्टीव्ह कलर कोणते असतात अच्छा मग असं म्हणा माझं की पुष्कळ मोठं घर नाही आहे थोडा मीडियममध्ये आहे तर त्यामध्ये असं मी म्हणते वेगळ्या वेगळ्या भिंतीवर वेगळं वेगळं कलर छान वाटेल की एकच कलर पूर्ण भिंतीवर घ्यायचं तरी कोणतं कॉम्बिनेशन छान दिसायला पाहिजे कोणत्या कलरचं

पण व्हाईट पुष्कळ लवकर खराब होते ना हो आहेत ना लहान मुलं आहेत ना ॲक्चुअली तर तर तुम्ही ऑप्शन्स दाखवाल ना मला शॉपमध्ये आल्यानंतर तरी पण काय प्राईज राहते त्या याची कलरची अच्छा ठीक आहे ना मग मी तुमचं शॉपमध्ये येऊन विजीट करते मग तुम्ही मला पूर्ण डिटेल्स सांगून द्याल आणखी

ठीक आहे ना मला कलर ऑप्शन्स पण दाखवून द्याल त्यामधल्या ओके ओके सर थँक्यू